हॅलो हां नेहा ट्रॅवल्स ना आम्हाला वन डे ट्रॅकिंगबद्दल हे करायचं होतं मुंबईमध्येच हे करायचं होतं मुंबई साईडलाच जवळपास असं हां तर कुठचं अॅ अॅव्हेलेबल स्पॉट भेटेल चांगलं असं स्पॉट कुठचा आहे काही सांगू शकाल

अच्छा आरे कॉलनी आणि नॅशन पा नॅशनल पार्क आरे कॉलनी ओके हां

हां ग्रुप ग्रुप ग्रुपनेच जाणार हो बरोबर ग्रुपनेच जाणार आहे ज् आ आ आठजण आहेत आठ आहेत ते सगळे मुलंच आहे त्याच्यामध्ये हां आठजणच आहेत

अच्छा बरोबर दहाचं ना हां मग त्याच्यामध्ये आपल्याला मॉर्निंगला निघायला लागतं की नेक्स्ट पहिला रात्री असं काय मॉर्निंगला हो हो अच्छा मॉर्निंग अच्छा

नही तिकडे तिकडे आता तिथे इथून काय हे नाही करा जेवणाचं वगैरे तिकडेच अॅव्हेलेबल करून घ्या ते बरं पडेल एवढं कॅरी करायला त्या ट्रॅकिंगमध्ये जेवायचे वगैरे तिकडेच झाले तर बरं पडेल असं आणि मग ते टाईमिंग काय असतं का त्याचं तुमचं हे टाईम

साडे च्या नंतर अच्छा ठीक आहे त्या

हो हां ट्रॅकिंग तसंच आहे ओखे ओके ओ बाकीचे हां हो ऑडोमॉस वगैरे हां ओडोमॉस हां ते ते कॅरी करतील नो प्रॉब्लेम म्हणजे र रात्री लेट झाला तर ओके चालेल हां चालेल हां ठीक आहे ठीक आहे चालेल मग तसं चालेल मी या नंबरवर परत कॉल करेन ओके ओके थॅंक्यू थॅंक्यू